मला संगीताची पण खूप आवड आहे आणि मला भजनं गाण्याची पण खूप आवड आहे जर एखाद्या ठिकाणी कुठे भजनी मंडळाचे भजन ठेवलेलं असेल त मग ते देवीचं असू द्या किंवा पांडुरंगाच्या असू द्या किंवा आषाढी एकादशी कार्तिकी एकादशीसाठी जेव्हा भजनं ठेवलेली असतात तेव्हा मी त्या ठिकाणी भजनाला आवर्जून जाते पांडुरंगाची भजनें मला खूप आवडतात आणि ते मनाला खूप भाावतात आपण ज्या स्वतःचं जीवन जगत असताना या सर्व पेक्षा आपण वेगळे कुठेतरी जाऊन पोहोचतो हे भजनातून आम्हाला छान अनुभव येतो